वयस्कर माणसं खेळले होताना खूप प्रकारचे खेळ खेळतात जसे की दांडपट्टा पट्टे वगैरे कॅरम वगैरे असे पहिले वयस्कर माणसं खेळायचे पण ते दांडपट्टा वगैरे त्या आधुनिक काळा म्हणजे वयस्कर माणसांना खूप आवडायच्या त्या गोष्टी पण आजकालच्या पिढीला नाही आवडत दांडपट्टा वगैरे या सगळ्या गोष्टी खूप बंद झाल्या आहेत आजकालची पिढी नं फक्त फोन फक्त फोन फक्त फोन आणि टी व्ही आणि ते हिडणं आणि ते गाडी आणि ते घोडं ह्या सगळ्या गोष्टींना ही करते पण पहिले पूर्वीची माणसं जी होती दांडपट्टा परत नंतरनं कॅरम परत नंतरनं त्या सगळ्या गोष्टी पत्ते वगैरे अशा सगळ्या गोष्टी खेळत होते पण काही कारणास्तव काही लोकं जे आहेत ना ते क खूप कमी प्रमाणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी फेस करतात खूप म्हणजे खूप कमी प्रमाणामध्ये या सगळ्या गोष्टी फेस करतात म्हणजे की काय बोलायचंच नाही खूप सगळ्या गोष्टींना असं ते फेस करत असतात की नाही का की बाबा आजकाल काय करण्याचं असं तसं दिस इज म्हणजे जसे जसे जसे त्यांचे वय होत गेले तसे तसे ते थकले पण जे वयस्कर लोकं होते ना ते जास्त करून दांडपट्टा वगैरे यांच्याकडे घेऊ देत दांडपट्टा वगैरे या सगळ्या गोष्टी आजकाल आपल्याकडे खूप कमी प्रमाणामध्ये आढळतात पण कॅरम पत्ते वगैरे या गोष्टी अजून चालतात पण एवढं नाहीत आजकालची लहान मुलं पण जास्त खेळत नाहीत या सगळ्या गोष्टी आजकालची लहान मुलं सगळी कबड्डी खो खो हा खेळ खेळताना कधीच दिसले नाही कधी म्हणजे कधी दिसले नाहीत ना मराठी सण साजरी करताना कधी दिसले ना कोणते साजरे सण करताना दिसले आणि कोणते सण सोडा साधे कॉलेजमध्ये असे कबड्डी खो खो खेळायचं आले तर नंतर ना त्यावेळेस पण ते दिसणार नाहीत अशा वेळेस म्हणजे पहिले वयस्कर माणसं होतं तर सगळ्या गोष्टी करत होते पण आजकालचे माणसं नाही आहेत करत या सगळ्या गोष्टींना खूप इग्नोर करतात जसं की माणसांनी वयस्कर प्रकाराने खूप दिवस साजरे केले जात आहेत पण मला नाही असं वाटत आहे की आजकाल ही पिढी तरी ह्या सगळ्या गोष्टी करेल की नाही का की बाबा ह्या सगळ्या गोष्टींना सा हे करेल